माझं गाव एकदम खेडच आहे आणि जंगलाजवळ असल्यामुळे लाईनचा खूप जास्त इथे प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तर लाईन भरपूरच जाते म्हणून मी असा विचार करत आहोत की मला जनरेटर घ्यावं का आपण आणि जनरेटर घेतल्याने कसं पाणी वगैरे आणि मोटार असल्यामुळे ला पाणीचा वगैरे प्रॉब्लेम येतो लाईन नसलं तर पाणी नस भरता येत नाही पाणी भरायसाठी विहिरीवर जावं लागते आणि बिल पण खूप जास्त येते आता बिल पण खूप वाढलं आहे म्हणून मला असं वाटते की मी जनरेटर घ्यावं आणि वी जनरेटर घेतल्याने वीज पण वाचते आणि जास्त पैसे पण नाही जात